मी काही दिवस पहिले सफारी कंपनीची ट्रॉलीबॅग घेतली होती आणि ती ट्रॉलीबॅगची कॉलीटी खूपच चांगली आहे खूप हेवी खूप मजबूत त्याचे कपडा त्याची कॉलीटी ते स्मूथनेस आणि त्यामध्ये कपडे टाकल्यानंतर कपड्यांची ठेवण पण खूप चांगली राहते कॅरी करायला पण त्याचे चक्के जे आहे ते खूप स्मूथ आहे इझिली ओढायला इझी जातं म्हणजे खडबड रस्त्यांनी सुद्धा चांगली चालते ती ट्रॉलीबॅग आणि त्याची कॉलीटी पण खूप चांगली आहे आणि त्याला पॉकेट्स वगैरे पण जास्तीचे आहे म्हणजे जास्त कपडे असेल तर त्याला ओपन करायला एक्स्ट्रा अॅडीशनल चेन्स वगैरे दिलेल्या आहे की जेणेकरून त्याची हाईट वाढेल त्यामध्ये जास्तीत जास्त सामान आपल्याला भरता येईल अशी ती बॅगची कॉलीटी आहे आणि मजबूत आहे म्हणजे थोड ट्रॅव्हलिंगमध्ये आपट उपट झालं प्रवासामध्ये इकडे तिकडे तरी त्या बॅगला जरासाही धक्का न लागता ती बॅग खूपच मजबूत आहे आणि प्रत्यक्ष त्या कंपनीनीच मला पाच वर्षाची गॅरंटी दिलेली आहे त्यामुळे तर त्या बॅगला मी स्वत कॅ वापरत आहे त्या खूपच चांगली कॉलीटी आहे तंं तिक सफारी कंपनीची बॅग खूपच एक्झेक्युटीव आणि खूप चांगली आणि खरंच बेस्ट माझ्यामते चांगल्यात चांगली आहे